हॅलो प्रथमेश सर बोलत आहेत का लोकल गाईडमधनं अच्छा मी नीता बोलते आहे आम्हाला की नाही थोडं यवतमाळमध्ये फिरायला यायचं होतं तर इथे जे यवतमाळमध्ये फिरायला कुठले कुठले ठिकाणं आहेत आणि इथले थोडे रस्ते कसे आहेत कशा प्रकारचे तर ते मला थोडं सांगाल का सर तुम्ही

अच्छा मी थोडं याच्यावर बघितलेलं आहे ऑनलाईनवरती तर गावांमध्ये जे जाणारे रस्ते आहेत ते थोडे कच्चे आहेत आणि त्यांचं डांबरीकरण नाही झालेलं आहे

त्यांची कंडिशन चांगली आहे ना रस्त्यांची अच्छा तर आणि गावांमध्ये जे रस्ते आहेत तर ते थोडेसे रस्ते जे आहेत ते खदड खदड आहेत आणि तिथे जाण्यासाठी पण खूप अडचणी येत आहेत अच्छा तर इथे आपल्याला फिरायला जायला अडचणी होणार का म्हणजे काही खड्ड्यांचे रस्ते असल्यामुळे आपल्याला जाता येणार नाही गाड्या जाणार नाही असं काही होणार का अच्छा ठीक आहे आणि इथे काही रस्ते सुधारणार वगैरे आहेत का काही दिवसांनी हा हा अच्छा अच्छा च्छा ठीक आहे तर मला तेच विचारायचं होतं थोडं रस्त्यांचं काही प्रॉब्लेम नको कारण की आपल्याला आरामात प्रवास करता यायला पाहिजे म्हणून गाडीनी ठीक आहे चालेल सर ठीक आहे रो रस्ते चांगले असल्यामुळे हो हो हो सर हो सर ठीक आहे थँक यू सर